मला बागकामाची लहानपणापासूनच आवड आहे म्हणजे वेगवेगळे झाडे आपल्या घरासमोर लावणे त्यांना जी काय फुलं येतात ती जी फुलं आलेली असतात ती बघून तर मला खूपच आनंद होतो म्हणजे मी लहानपणापासूनच वेगवेगळी झाडं आहे ती मी माझ्या घरासमोर लावते आणि आता तर आमच्या घरासमोर खूप मोठं असं अंगण आहे त्यामुळे मी त्याच्यामध्येसुद्धा भरपूर अशी झाडं वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहेत परंतु आता कसं होतं की आता सध्या तरी जास्तकरून नर्सरीमडून मधून झाडे विकत आणण्याचा खूप ट्रेंड आहे म्हणजे नर्सरीमधून तयार रोपच आपण घरी घेऊन येतो शक्यतो आणि ते झाड लावतो परंतु जे काय नैसर्गिगरीत्या आपण जे झाडं लावलेली असतात ती झाडं लावल्यानंतर त्याच्या मुळांमधून जे काय बाकीचे आणि नवीन नवीन रोपं तयार होत असतात तीसुद्धा रोपे मी काय करतो एका वेगळ्या घेऊन एका वेगळ्या म्हणजे मातीमधे किंवा कोणाला जर ती झा रोपे हवे असतील तर मी त्यांनासुद्धा देऊन टाकते आणि जे काही माय माझ्याकडे शिल्लक रोपे आहे तेसुद्धा मी वेगवेगळ्या ठिकानी लाऊन टाकते म्हणजे त्या रोपातसुद्धा मी चांगला उपयोग करते आणि जर नकोच असेल म्हणजे जर एक्सट्रा होत असेल आणि तर आणि त्या झाडांसारखा उपयोगसुद्धा नसेल तर ती झाडे मी म्हणजे जे उपडून टाकून देते आणि जर काय कोणाला हवी असतील तर ती रोपे मी त्यांना देते